माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मोठ्या भावाच्या मुलाला ते क्रिकेट या खेळामध्ये रस असल्याकारणाने त्याला क्रिकेटची प्रशिक्षण देणे हे गरजेचे आहे व त्यामध्ये त्याला उत्साह पण भरपूर प्रमाणात आहे त्यासाठी माझं योग्य तो त्याला सल्ला राहील की त्याने क्रिकेटचे योग्य प्रशिक्षण हे उतकुश उत्कृष्ट असे क्रीडा प्रशिक्षक यांच्याशी घेणे गरजेचे आहे व आमच्या शहरातीलच एक उच्च कोटीचे जे क्रीडाप्रशिक्षक आहे त्यांच्याकडे त्यांनी जाऊन तो क्रीडाप्रकार योग्यरीत्या समजून घेतला पाहिजे आणि त्याचे नियम व अटी हे समजल्यावरच त्याला क्रीडा या क्रिकेट या खेळामध्ये कशाप्रकारे आपले विकास करता येतील याबद्दल सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते